मी तुम्हाला वरचे एक्स्ट एक पण रुपीज देणार नाही हौस् मी अगोदरच बोलण झालं होतं माझं वाहतुक एजेंसीस सोबत मी त्यांना सांगितलं होतं त्यांचा माझं पैशाशी बोलणं झालं आहे तुम्ही मी तुम्हाला एक पण रुपया देणार नाही आहे तुम्ही तुमचे एजन्सीसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांच्याशी बोला हे काय आहे ते तुमचे गलत आहे मी अगोदरचं बोलणं केलंय एजन्सीसोबत मी तुम्हाला एक पण रुपये वरचे देणार नाही तुम्हाला जे करायचे तुम्ही ते करा पण मी तुम्हाला एक पण रुपये वरचे देणार नाही तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करदा तर मी पुलीस कंप्लेंट करणार मी तुमच्या एजन्सीची तक्रार करणार तुमच्या एजन्सीला मी तुमच्या एजन्सीला आता कॉल लावून मी तुम्हाला तक्रार करत आहे मी पर तुम्हाला एक पण रुपया देणार नाही आहे मी अगोदरच बोलणं केलेलं आहे